मी आत्तापर्यंत एकाही कला प्रदर्शनाला किंवा एक्सपोला भेट दिली नाही आहे पण त्याबद्दल मला खूप आकर्षण वाटतं आणि त्याला भेट देण्याची प्रचंड इच्छा आहे आणि कला प्रदर्शनामध्ये वेगवेगळे जे चित्र असतात वेगवेगळ्या कलागुणांचं तिकडे प्रदर्शन राबवलं जातं काही जे आवडलेल्या चित्रफिती असतात ते आपल्याला घेताही येतात त्याबद्दल खूप छान वाटतं आणि मी नाही दिली अजून भेट कुठल्या एक्सपोला पण हो माझी इच्छा आहे की मी द्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं की फक्त मीच म्हणून नाही तर प्रत्येकाने एका कला प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे कलागुण हे आपल्यात असतातच प्रत्येक माणसात असतात पण ते फक्त आपण लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत आणि जितक्या लोकांपर्यंत पोचवू तितक्या कला कलेला वाढीस मदत होईल आणि कलावाढीच्या मदतीमुळेच आपल्याला आपण माणूस आहोत हे कळतं नाहीतर आपणही एक प्राणी जीव आहोत हे समजलं जातं